आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हे खेळाचे विविध प्रकार आहेत खेळ पारंपारिक खेळ आहेत किंवा आधुनिक खेळ आहेत पारंपारिक खेळामध्ये ग्रामीण भागामध्ये सुरपारंबे विटी दांडू झिम्मा फुगडी लगोर असे अनेक प्रकारचे पारंपारिक खेळ खेळले जात होते परंतु आज आधुनिक काळामध्ये किंवा मोबाईलच्या ह्या कालखंडामध्ये मोबाईल ज्या वेळी आविष्कार झाला त्यानंतर अनेक प्रकारच्या ऑनलाईन खेळ त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत त्यामध्ये ऑनलाईन रमी असेल रमी खेळ खेळे जाते ऑनलाईन क्रिकेट खेळलं जातं ऑनलाईन बुद्धिबळ खेळलं जातं चेस खेळलं जातं आं आणि तिरी दुर्री असे पत्त्याचे खेळही ऑनलाईन त्या ठिकाणी खेळले जातात आणि पैसा खेळल्या जातात आज टीव्हीच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून अनेक प्रकारची रमी खेळ म्हणजे अनेक प्रकारचे क्रिकेटपट्टू असतात किंवा हिरो बॉलीवूडचे हिरो हे तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून रमी वगैरे खेळण्यासाठी गेम खेळण्यासाठी तरी काही सांगतात आणि बक्षीस जिंका अस सांगतात परंतु मला एखादा ऑफलाईन खेळ खेळायला त्याठिकाणी आवडेल त्यामध्ये सुरपारंबा वगैरे असेल किंवा विटीदांडू हा खेळ खेळायला आवडेल तो खेळ ग्रामीण भागामध्ये खेळला जातो आणि तो एक प्रकारे व्यायाम त्या खेळातून चांगल्या प्रकारचा होतो आणि तो माझा सगळ्यात जास्त आवडता खेळ आहे त्या खेळामध्ये आम्ही खूप गमती जमती करायचो गावाकडे लहान असताना